मला झाडांबद्दल स्नेह व आवड खूप आहेच आणि मोठे होत असताना झाडांचे महत्व जसे कळायला लागले तशी आवड वाढतच गेली माझ्या घराच्या पुढे रिकामी जागा आहे आणि आमच्या बागेत कायमच झाडे बहरलेली असतात मी लहान असल्यापासूनच मग त्यामुळे बरीच मोठी फळझाडे फुलझाडे खूप वर्षांपासून अंगणात आहेत अजून नवनवीन झाडे मी लावतच असते नारळ चिक्कू डाळिंब यासारखी फळझाडे चाफा जास्वंद जांभूळ वड पिंपळ अशी बरेच झाडे जमिनीतच लावावी लागतात कारण त्यांची मुळे खोलवर पसरतात व ही झाडे खूप वर्ष राहतात आणि खूप मोठी होतात पण बरीच अशी झाडेही असतात ज्यांना पूर्ण सूर्यप्रकाश चालत नाही किंवा त्यांना सहा तास किंवा चार तास असा एवढाच सूर्यप्रकाश लागतो बरीच झाडे अशीही असतात जी जास्त वाढत नाहीत कधी झाडे असतात काही झाडे असतात की ती घरात लावावी लावायची असतात काही असतात की ज्यांची मुळातून रोप फुटून ती पसरतात त्यासाठी अशा झाडांसाठी कुंड्या वापरणं आपल्यासाठी सोयीस्कर होतं कुंड्या वापरल्याने आपण झाडांच्या जागाही बदलू शकतो तसेच घराच्या परिसरात पालेभाज्या जमिनीत इतक्या खास आपण शेतीप्रमाणे सरी पाडून उगवू शकत नाही अशावेळी मोठ्या ग्रोबॅग्समध्ये अशी झाडे लावल्यास त्यांची वाढ ही चांगली होते व आपणास त्यांना खत देण्यास सोयीस्कर होते बऱ्याच प्रकारच्या कुंड्या असतात मातीच्या सिमेंटच्या प्लास्टिकच्या सिरामिकच्या तसेच इकोफ्रेंडली ग्रोबॅग्जही असतात तर आपण बघूयात की कुठल्या कुंडीपासून झाडांना कशी मदत होते आणि कुठल्या झाडांसाठी अनुकूल नाही आहेत माझ्या मते मातीच्या कुंड्या या झाडांच्या वाढीसाठी अनुकूल असतात मातीच्या कुंड्या सच्छिद्र असतात त्या कारणाने झाडांच्या मुळात छिद्रांवाटे ऑक्सिजन चांगला पोहोचतो तसेच मातीच्या कुंड्या जास्त पाणी झाल्यास पाणी शोषूनही घेतात व जास्त पाण्यामुळे त्या झाड मरत नाही तशाच मातीच्या कुंड्या ह्या सिमेंटच्या कुंड्यांपेक्षा हलक्या असतात पण ह्या थोडा महाग महाग अस प्लास्टिकच्या कुंड्यांपेक्षा महाग असतात तसेच प्लास्टिकच्या कुंड्या पाहायला गेला तर त्या वजनाला खूप हलक्या असतात त्या आपण कधीही वेळच्यावेळी उचलून त्याचे उचलून दुसरीकडे ठेवू शकतो पण त्यामध्ये सच्छिद्रता नसते किंवा त्या किंवा त्याला त्यामध्ये ऑक्सिजन झाडांना पोहोचत नाही पण या झा ह्या प्लास्टिकच्या कुंड्यांना आपण कितीही होल पाडून त्याला सच्छिद्र करू शकतो तसेच ह्या कुंड्या स्वस्तही असतात त्याप्रमाणे आपण सिमेंटच्या कुंड्या पहायला गेल्या तर त्या त्यांना सच्छिद्रता इतकी काही नसते त्या पाणी शोषून घेतात पण ऑक्सिजन झाडांना पुरवत नाहीत तसेच त्याचे तसेच त्या जास्त काळ टिकतही नाहीत त्याच्यावर क्रॅक्स पडून त्या दोन दोन तीन वर्षात फुटून जातात त्याप्रमाणे सिरामिक्सच्या कुंड्या असतात ह्या झाडांसाठी काही इतक्या चांगल्या नसतात दर्शनी दर्शनी दर्शनी भाग म्हणून त्या ठेवणं ही चांगली गोष्ट आहे पण आणि त्या कॉस्टलीही असतात पण झाडांना मुळांना वाढण्यासाठी इतका वाव त्या कुंड्यांमधे नसतो तशाच त्या खूप महागही असतात आणि त्या खूप नाजुकही असतात त्या कधीही आपला धक्का लागून फुटू शकतात त्याचप्रमाणे ग्रोबॅग्स हा नवीन प्रकार बाजारात आला आहे ग्रोबॅग्समधे मध्ये झाडे लावल्यास ती चांगली वाढतात त्याला खाली मोठी मोठी छिद्रे असतात त्यातून पाणी वाहून जास्त झालेले पाणी वाहूनही जाते आणि त्या त्या त्याची किंमतही जेमतेम असते त्याप्रमाणे इकोफ्रेंडली ग्रोबॅग्सही बाजारात उपलब्ध आहेत ज्या कापड आणि प्लास्टिक ह्याचे मिश्रण करून बणवलेल्या असतात त्या पूर्णपणे मातीच्या कुंड्यांप्रमाणेहीच काम करतात फक्त फरक एवढाच की मातीच्या कुंड्या हात लागून फुटू शकतात पण ह्या ग्रोबॅग्स ग्रो ग्रोबॅग्सबरोबर तसा काही प्रॉब्लेम येत नाही तर माझ्या मते मातीच्या कुंड्या आणि आपल्या इकोफ्रेंडली ग्रोपॅक्स ह्या झाडांसाठी अतिशय अनुकूल आहेत त्याच्यानंतर आपण प्लास्टिकचे भा भा प्ला प्लास्टिकच्या कुंड्या वापरू शकतो त्याच्यानंतर मग येतात त्या सिमेंटच्या आणि सगळ्यात शेवटी सिरामिकच्या कुंड्या माती झा झाडांसाठी चांगल्या असतात